आमच्या परिवारात कुणीही अपंग व्यक्ती तरी नाही आहे पण आपण बाहेर बघतो की समाजात खूप साऱ्या अपंग व्यक्ती असतात जेणेकरून काम करणं ऑफिशिल काम करणारे किंवा जॉब करणारे लोकं त्यांचा त्यांच्यासाठी जे ऑफिसमध्ये जाण्याकरता जो अडचणी येतात त्या त्यावर पण शासनाने लक्ष दिले पाहिजे परत त्यांच्या स्वच्छ स्वच्छतागृहासाठी पण त्यांना प्र अडचणी येतात अशा लोकांना त्यांचे गैरसोय होई ना या पद्धतीने त्यां त्यांना मदत केली पाहिजे

आपल्या देशामध्ये मोठ्या संख्येने अपंग व्यक्ती दिसून येतात कारण काही जन्मजात अपंग असतात तर काही काहींना ॲक्सिडेंटली एखाद्याचा अपंग तो येऊ शकते पण त्यात ऑफिशिल जॉबमध्ये किंवा इतर कुठल्याही कार्यालयात ते काम करत असताना त्यांची गैरसोय होई न याकडे शासनाने लक्ष दिली पाहिजे